आपल्या संस्कृतीवर शिक्षणाचा विशिष्ट खूप परिणाम होत आहे पहिले आधीचे लोक खूप सांस्कृतिक रिती करायच्या पण आता कसं सुशिक्षित लोकं जे इंग्लिश शिकलेले आहे जे फॉरेनवरून आलेले आहे जे दुसरे इडली वगैरे इकडून आलेले आहे ते लोक करायला पहात नाही आणि ते संस्कृती पूर्ण विसरून गेलेले आहे जर आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते हेच म्हणतात की केला नाही तर काय फरक पडतो आणि हा सण काय आहे या सण करणे म्हणजे काय आहे बा ही संस्कृती काय आहे असा शिक्षणाने वैशिष्ट्य संस्कृती रितीवर असा परिणाम झालेला आहे